हॅलो मी सीमा बोलते आहे राजेस अरे माझं मोबाईलचं बिल ह्या महिन्यात खूपच आल्यासारखं वाटतं रे मी पूर्ण वर्षाचा रिचार्ज मारते आणि माझ्या बिलाची रक्कम नऊ हजार रुपये आली आहे तर मला माझं पूर्ण वर्षाचं माझं नऊशे रुपये येतं बिल मग नऊ हजार रुपये कसं काय आलं आहे तू काय याच्याबद्दल मला सांगू शकशील काय हे असं चुकीचं का आलं आहे मला हे समजतच नाही आहे की असं का चुकीचं आलं आहे माझा मोबायल क्रमांक बहात्तर एकोणीस एकेचाळीस पंच्याण्णव छप्पन्न आहे तर हा नंबरवर एवढं बिल कसं काय दाखवते आहे काय त्यांचं काहीतरी चुकला असेल काय का माझं अगोदर बिल भरलं नाही असं वगैरे वाटलं असेल त्यांना काय नेमकं झालं आहे काहीच कळत नाही आहे